मराठवाड्यामध्ये आपली मराठी भाषा ही जरी उच्च असली तरी त्यामध्ये अजून बऱ्याच भाषा ची विभागणी झालेली आहे किंवा न् विविध पैलू पाडलेले आहेत त्या भाषेमध्ये तर त् ते कोल्हापूरला गेल्यावर कशी रांगडी भाषा असते पुण्यामध्ये जर गेलं तर ते म् गंमतच आहे पुणेरी भाषेची तर गंमतच आहे काही हवं का पाणी देऊ का काही हवं का अस् अशी भाषा पुणेरी शुद्ध मराठी आहे पुणे पुण्यामध्ये गेल्यावर विदर्भामध्ये वऱ्हाडी कोकणामध्ये गेलं तर मालवणी भाषा आहे बोलतात खान्देशामध्ये अहिराणी भाषा आहे अशा विविध याच्यामध्ये भाषां चा वेगवेगळे ब् हे भाग पाडलेले आहेत प्रत्येक याच्यामध्ये आणि ह्या सगळ्या मेन तर ह्या सगळ्या मराठी भाषेच्या बहिणीच आहेत पण ह्या ज्या ज्या प्रदेशावरून त्या त्या भाषा ठरवण्यात गेलेल्या आहेत त्याच्या कोला मराठीमध्ये आपली ही भाषा म मराठी भाषा ही खूपच अशी म्हणजे उच्च कोटीची आहे त्याच्यामध्ये पूर्ण मराठी भाषेचा संस् संस्का र आपण म्हणतो ते संस्कार ह्या मराठी भाषेमध्ये आपल्याला पाहावयाला भेटतात सांस्कृतिकमध्ये अस्मितेची भाषाच ए आहे ही कारण का मराठी भाषेमध्ये आपण एक जे एक जरी शब्द घेतला तर त्याचे आपल्याला अनेक अर्थ प् सुद्धा पाहायला भेटतात मराठी भाषेमध्ये कुठलाही तुम्ही शब्द घ्या किंवा आपल्या मग गणपतीच घ्या ना गणपतीचे किती विविध नावे आहेत गणपतीचे म्हणा कुठल्याही आ ज् देवाचे विविध नावं आहेत मराठीमध्ये त्यामुळे मराठी भाषा ही सर्व भाषांमध्ये श्रेष्ठ आहे आणि सर्व भाषा तेवढ्याच ताकदीच्या आहेत